हॅलो ताई अगं काल ना गोंधळ झाला काल मी एके ठिकाणी गेले होते तर तिथून येताना माझी स्कूटर स्लिप झाली आणि माझी बॅग पडली त्याच्यामध्ये ना माझ्या पासपोर्टचं नुकसान झालं आहे खूप तर आणि तुला तर माहिती आहे आम्ही पुढच्या महिन्यात स्विडझरलँडला जाणार आहोत त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे तर मला मिळेल का गं तो रिन्यू करून कारण त्याचं बऱ्याचशा गोष्टी गेलेल्या आहेत अजून माझा विसा याय चाय पण काय करावं असं तुला वाटतं जर का हे झालं रिन्यू नाही झालं तर मी अगदी तिकीटं बिकीटं सगळं बुक केलं आहे गं त्याचं मग माझं नुकसान खूपच होईल मग काय करणार आपण पण मग तू कोणाकडे केलं होतंस तुझा एकदा रिन्यू करायचा होता पासपोर्ट तर मग मला त्यांचा नंबर देशील का तू म्हणजे मग मला त्यांच्याशी बोलता येईल कारण काय घेणार आहेत ते काय म्हणालीस फी पडेल ना ठीक आहे ना मग आता काय करणार एवढं स्विडझरलंडचं सगळं नुकसान होण्यापेक्षा पैसे भरलेले वाया जाण्यापेक्षा मी ते करून घेते आणि काय तुला वाटतं करावं कोणाशी बोलू का अजून तुझ्या माहितीत कोणी आहे का की जे पटकन करून देतं ते चालेल मग त्यांचा नंबर तू मला व्हॉट्सॲप कर मी त्यांच्याशी एकदा बोलून घेते आणि त्यांना विचारते म्हणजे मला शक्यतो तात्काळ जसा पासपोर्ट मिळतो तशा प्रकारे हे जर का मला पटकन मिळालं तर माझं काम होईल ना म्हणजे माझं एक टेन्शन तरी जाईल त्याच्यामुळे तू मला प्लीज नंबर लवकर पाठव ना म्हणजे आणि काय फी असेल ना त्यांची ठीक आहे ना तो काय प्रश्न नाही मी फी देते त्यांची काहीच हरकत नाही आधीच हो ना हा माझा आता एवढा ॲक्सिडेंट झालेला आणि नशीबाने मला फार लागलेलं नाही आहे बॅगच पडली आहे त्याच्यामुळे एवढं हे नाही पण ते पासपोर्टचं मात्र मला ताबडतोब करून घेणं त्यांना जाऊन विचारणं हे आवश्यक आहे तर मला प्लीज नंबर पाठव